मी पोलीसची तयारी करत आहे पोलीसमध्ये खूप खूप मेहनत घ्यावे लागतात आणि मला आवडतात पोलीसमध्ये जायसाठी आणि पोलीसमध्ये रनिंग अभ्यास फिजिकल वगैरे हे सगळं होत असतात आणि मी सकाळी उठून रनिंग करत असो फिजिकल माझं त्यानंतर स्टडी त्यानंतर माझे क्लास वगैरे मी करत असतो पोलीसचे अभ्यास वगैरे करत असतो आणि जे काही माझं रनिंगचा आहे मी रनिंग माझी तीन ते तीन तास करत असतो आणि अभ्यास पण करत असतो आणि यामध्ये सकाळी उठून मी रनिंगला जात असतो खेळत असतो आणि बाकीचे पण वर्क करत असतो त्यानंतर मी इवनिंगला पण ग्राउंडवर जाऊन माझी फिजिकल करत असतो आणि फिजिकलमध्ये रनिंग वगैरे करत असतो आणि माझी पोलीस भरतीची चालू आहेत आणि त्यानंतर मला पुलीस भरतीची जे मला घ्यायचं आहे आणि त्या जागेवर मला पोलीस बनायचं आहे पोलीस बनण्यासाठी मला मी चा माझं वर्क चालू आहेत आणि त्यानंतर मला ही आणि मला खूप फरक पडत असतो जे र सकाळी उठून र रनिंग करत असतो त मला माझ्या बॉडीवर फरक पडत असतो मी जेवण जास्त करत असतो आणि माझं शरीर ह चांगलं तंदुरुस्त होत असतात आणि यामुळे खूप काही फरक पडत असतात